राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्र हे सामुदायिक स्थानिक समाजामध्ये जेव्हा मिसळतं तेव्हा स्थानिक समाजाची आणि राज्याची प्रगती ही होतेच आपण हे दरवेळी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक राज्य एकमेकांच्या बरोबरीनं मोठ्या प्रमाणावर देशाचा विकास करण्यासाठी एकजुटीनं काम करतात याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि तो अवलंबून वेगवेगळ्या पद्धतीनं काम सोपे सुटसुटित आणि कमी वेळात करता येते फायनान्स टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सोयी उपलब्ध करून देशाचे फायनान्स मिनिस्टरनी दिलेले आहेत त्यांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन या गोष्टी सोप्या पद्धतीने केल्या जाऊ शकतात स्मार्ट सिटीज हा जो उपक्रम आहे ज्याच्यामध्ये भारतातल्या आणि राज्यातल्या बऱ्याचशा सिटीजमध्ये हा उपक्रम राबवला जातो वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची साधनं ज्याच्यामध्ये ज्यामुळे स सिटी ह्या एक स्वतःवर डिपेंडंट राहतात त्या स्मार्ट बनतात वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज जसे की पुण्यामध्ये मेट्रो ट्रेन्स सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या एलिवेटर्स प्रवाशांसाठी च्या नि निरनिराळ्या सुविधा वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस इलेक्ट्रिक बसेस या सर्व गोष्टींमुळं स्मार्ट सिटी या अति प्रगतशील होत राहतात आणि याचा नक्कीच महाराष्ट्र शासनाला किंवा राज्य सरकारला आणि भारत सरकारला फायदा होतो